माझ्या बागेतल्या झाडांना मी शक्यतो नैसर्गिक खत देते आणि जो ओला कचरा वगैरे असतो त्यापासून बनवलेलं त्यामुळे कचरा पण कमी होतो त्यामुळे पर्यावरणालाही मदत होते आणि शक्यतो ओला कचरा घातला की मातीतले किडे वगैरे जे असतात त्यांनाही थोडंफार अन्न मिळतं आणि त्यातलाच समजा कीड म्हणून जी झाडा लागते ती एखादी अळीबिळी पानावर असली तर ते पान तोडूनच मी बाहेर टाकते म्हणजे त्या अळीलाही ते पान हे खाद्य तिचं तिला मिळतं आणि तिचा जीवही घेतला जात नाही म्हणजे पर्यावरणाला मदतच होते त्यामुळे ते प्राणी जीवन जे असतं पर्यावरणातलं तेही टिकून राहाते ते किडे नं मारल्यामुळे आणि नैसर्गिक खतांमुळं काय होतं त्यांचा जीव जात नाही पटकन जसा रासायनिक खतानी पटकन जातो तसा आणि त्या त्यामुळे मग झाडांना पण काही दुष्परिणाम भोगावे लागतात पण ते ब म्हणजे किड जाते असं जे रासायनिक खतं असतं त्याच्यामुळे ते होतं पण ती त्यामुळे ते मी जास्तीत जास्त क रासायनिक खतं न वापरता नैसर्गिक खतं वापरते त्यांना आणि त्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होत नाही आणि ते किडेबिडे काय जे असेल किंवा नैसर्गिक ओला कचरा तो आपण ग खत म्हणून जेव्हा झाडांना घालतो त्यावेळेला मातीतलं मातीत जातं म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आणि त्यामुळं प्राणी जीवनही राखलं जातं आणि त्यामुळं रोपांची गरज भागते आणि त्यामुळं निसर्गाचा समतोल राखला जातो आणि अशा प्रकारे मी माझ्या बागेत निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळं प्राणी जीवन पर्यावरण आणि माझी बाग सगळंच छान राहते